हॅलो हा विशाल भूषण बोलतो आहे मी हा कसा आहेस अच्छा कसं चाललं आहे तिथे ओके अच्छा ऐक ना मी एक ना विषा आपला इंजिनिरीगचा जो माझा राहिलेला कोर्स आहे ना तो तिथे कंप्लिट करायचं आहे मला तिथे येऊन करतो आहे मी हा हा तर त्याच्याच प्रोसिजरबद्दल माहिती हवी होती मला की काय काय डॉक्युमेंटेशन लागणार काय काय सर्टिफिकेट लागणार वगैरे असं सं विचारायचं होतं तर एजुकेशनल लागेल ऍज वेल ऍज के वाय सी लागेल बँक स्टेटमेन्ट आणि आपलं ओ बी सीचं सर्टिफिकेट चालेल का तिथे नाही ना का सेन्स नाही आहे ओके अच्छा आणि मला विचारायचं होतं ते जिथे जे हे कॉलेज आहे त्याच्या आसपास कुठे रहायला सोय आहे की काय अच्छा म्हणजे कसं आहे माहिती आहे मला तिथे रहायला पण पाहिजेच आणि खाण्यापिण्याची पण सोय पाहिजे होती तिथे तर तिथे काय आहे ना अंदाजे खर्च किती येईल रे ह्याला वीस ते पंचवीस वीस ते पंचवीस लाख ओके आणि मला आता के वाय सीमध्ये एज्युकेशन सर्टफिकीट झालं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे ते सगळं आलं ना त्याच्यात अच्छा आणि ह्याला ह्या कोर्सचा कंप्लिट वेळ किती लागतो दोन वर्ष हा अच्छा हा मी ते एका दोन वर्षातच करणार आहे जास्ती नको मला राहू राहू पण शकत नाही मी इथे एवढा टाईम हा अच्छा आणि तुझं तुझं जे तू जिथे करतो आहेस ते जवळपास आहे काय की ह्याच कॉलेजमध्ये आहे जे बोलतो आहेस ते अच्छा ह्याच कॉलेजमध्ये आहे मग तू जिथे राहतो तिथेच बघ ना माझ्यासाठी काहीतरी किती खर्च आहे तिथे हा मग चालेल ना मी करीन तिथे तुझ्या बघ मग तुझ्या जिथे तू जिथे राहतो तिथेच बघ माझ्यासाठी अच्छा आणि मग मला प्रोसिजर काय आणि किती वेळ लागू शकतो या पूर्ण गोष्टीला तर मला एकदा व्हाट्सअप कर डिटेल्स सगळी मी लवकरच करतो आहे मग हे मग ह्या दोन महिन्यात करून टाकतो आणि मग आपण भेटूया मग तिथे ठीक आहे ठीक आहे चालेल